बहात्तर एकोणीस पस्तीस ऐंशी बेचाळीस सत्याण्णव तीस छप्पन्न डबल जिरो तेहत्तीस सत्याण्णव तीस छप्पन्न डबल जिरो बत्तीस नव्याण्णव तेवीस साठ अठ्ठ्याऐंशी एकेचाळीस बहात्तर अठरा पंचाण्णव तेवीस अकरा